हॅलो मॅडम मी हो हो मी नीतेंद्र बोलत आहो हा मॅडम हा मॅडम मी नी ओळखलं तुम्हाला हा मॅम आता जस्ट माझी ट्वेल्थची एक्झाम झाली रिजल्ट लागला आणि मला त्याच्या त्यामध्ये ऐंशी टक्के मिळाले हाव थॅंक यू थॅंक यू थॅंक यू सो मच मॅडम मॅडम थॅंक यू सो मच मॅडम तुमचं कॅरियर काउंसलिंगचं ऑफिस पण आहे ना अच्छा अच्छा हा मॅडम मला लागणार तुम्ही मला काउंसलिंग देऊ शकता का मी ट्वेल्थनंतर काय करू जसे की मला आता ऐंशी पर्सेंट आहेत सायन्समध्ये तर आता मी काय करू ट्वेल्थनंतर

अच्छा

हा बरोबर मॅडम बरोबर

हा बरोबर मॅडम

हाव मॅडम कॉलेज कोणते कोणते आहेत आपले

अच्छा

ठीक आहे ठीक आहे मॅडम चालेल मला जो कल मी कॉलेजबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन काढतो मला जो कॉलेज चांगला वाटेल तुम्हाला सांगतो तसं ठीक आहे हो हो नक्की चालेल चालेल मला हो हो चला चालेल धन्यवाद हो